लग्न म्हणल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होतो आणि लग्नामध्ये मित्रमैत्रिणी हे भेटल्यानंतर तर अजूनच आनंद होतो लग्नाला दूर जायचं म्हटल्यानंतर बसमध्ये फार एंजॉय वगैरे होतो तर अगोदरच मित्रमैत्रिणी प्लॅनिंग करतात आपल्याला कसं जायचं कुठे जायचं आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं डांस करायचा तर मग डांस कसा करायचा तर अगोदरच एक थीम सिलेक्ट केलेली असते तर मित्रमैत्रिणी मिळून आपण लग्नामध्ये डांस करतो हळद असते हळदीला पण डांस करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बड्डे वाढदिवस वाढदिवस साजरा करत असताना आपल्याला खूप आनंद होतो की आपण आपल्या सगळ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना बोलवू आणि छान वाढदिवस साजरा करू तर अपेक्षा असते खूप की मित्रमैत्रिणींंनी यावंच पण त्याच्यामध्येच एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला अर्जंट काम निघते तर ते येऊ शकत नाही तर मग त्याच्यामुळे थोडंसं मन नाराज होते पर परंतु तरीही आपण समजून घेतो की चला काही हरकत नाही मित्रमैत्रीण म्हटल्यानंतर की असा काही जगातला एखा एक आनंद आहे की आपण ज्या काही गोष्टी शेअर करायच्या असल्या तर त्या मित्रमैत्रिणीजवळच शेअर करू शकतो